संकेत कुलकर्णी बोलतायत का सर मला काही स्किनकेअर प्रोडक्टबद्दल माहिती हवी होती तर माझ्या तोंडावरती खूप पिंपल्स येतात तर त्याबद्दल तुम्ही कोणतं प्र प्रोडक्ट सजेस्ट करू शकाल का तर माझी स्कीन जी आहे ती ऑइली आहे तर त्याबद्दल तुम्ही कोणतं प्रोडक्ट सजेस्ट करू शकाल का सध्या तर मी डॉक्टरांशी काही त्याबद्दल काही सल्ला मस मसलत केलेली नाहीये तर जर माझे स्ककीन ड्राय असेल तर मी कोणतं प्रॉडक्ट वापरू सर मग आत्ता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड असलेल सेटाफील जे आहे तर त्याबद्दल तुम्ही काही मला माहिती देऊ शकाल का

ओके सेटाफीलचे काही साईड इफेक्ट्स आहेत का सर ओके सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद